दुसऱ्या शहरातील शाळा महाविद्यालयांमध्ये जाणं हा खरोखर विद्यार्थ्यांसाठी खूपच मोठाच समस्येचा भाग आहे कारण काय की खेड्यापाड्यातून येतना विद्यार्थ्यांना वेळेवर नियमित बस उपलब्ध नसतात आणि बस उपलब्ध असलाही तरी त्याची काही काही बसेस अशा असतात की ज्या पास स्वीकारत नाही त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना ज्या पासेसवाले विद्यार्थी असतात अशा विद्यार्थ्यांना त्या बसमध्ये प्रवेश नाकारला जातो मग ठराविक ज्या बस लावलेल्या असतात त्या बसची वाट पाहण्याबिगर विद्यार्थ्यांकडे काही दुसरा पर्याय नसतो आणि बाकीची जी खाजगी वाहन असतात ह्या खाजगी वाहनांची भाडेवाढ एवढी असते की ते वेळेनुसार भाडं वाढवतात आणि ते वेळेनुसार वाढणारं भाडं विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या झेपणारं नसतं त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं खरोखर शैक्षणिकदृष्ट्या खूप नुकसान होतं आणि मग ही बाब लक्षात घेण्याकरिता शासनाने जशी मुलींच्या पासेसची दहावीपर्यंत व्यवस्था केलेली आहे तशीच खरोखर तर मुलांसाठीसुद्धा करायला पाहिजे कारण जेवढं शिक्षण मुलींना मिळणं गरजेचं आहे तेवढ्याच प्राथमिक शिक्षणाचे हकदार मुलंसुद्धा आहेत म्हणून मुलांसाठीसुद्धा शासनाने ह्या ज्या काही बसेसच्या पास आहेत ह्या फ्री ऑफ कॉस्ट कराव्या म्हणजेच की मोफत कराव्या जेणेकरून मुलांसाठीसुद्धा शिक्षणाची सुविधा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की जसं की शिवशाही हिरकणी एशियाड अशा प्रकारच्या ज्या बस असतात ह्या बससुद्धा शालेय मुलांसाठी फ्री करण्यात याव्या म्हणजे प त्यांना या बसेसमध्येसुद्धा पासेस चालाव्यात किंवा त्या पासेस या सगळ्या बसवाल्यांनी स्वीकाराव्यात अशी योजना शासनाने खरंतर करायला हवी